मुली स्त्रिया मुलगे पुरुष यांच्यात आधीच्या काळात फरक असायचा म्हणजे त्यांच्या खेळण्यांमध्ये किंवा त्यांच्या खेळण्याच्या पद्धतीमध्ये पण आता शक्यतो तसा तेवढा फरक नाही दिसत कारण मुली जे खेळ खेळायचे ते आता मुलगे पण खेळतात आणि मुलगे जे खेळ खेळतात ते मुली पण खेळतात म्हणजे दोघेही जणं एकमेकांचे खेळ खेळतात त्यामुळे आता असा जास्ती असा फरक काही राहिला नाही आहे जसं की आधीच्या काळात मुलग्यांचे मैदानी खेळ असायचे जसं की क्रिकेट त्याच्यानंतर फुटबॉल बास्केटबॉल पण आता मुली पण ते खेळ खेळतात आणि मुलींचे जे भातुकलीचे खेळ असायचे किंवा लपाछपी वगेरे ते मुलगे पण खेळतात त्यामुळे असा फारसा काही फरक नाही जाणवत आताच्या काळात पण तेव्हाच्या काळात कदाचित असा फरक असावा कारण तेव्हा नेहमीच मुलं मुलींमध्ये फरक केला जायचा पण आता तसं नाही आहे आता कोणाचेही खेळ कोणीही खेळतं जसं की मैदानी खेळ असतील मुली आता खूप चांगल्या प्रकारे खेळायला लागल्या आहेत आणि नंबर पण काढत आहेत त्यामुळे असा मला फरक नाही सांगता येत आहे दोघंही एकमेकांचे खेळ खेळतात